आमचा शेत शेतातला माल आम्ही जेव्हा काढतो आणि विकण्यासाठी बाजारामध्ये नेतो तेव्हा आम्हाला लोक खूप खूप चांगल्या प्रकारे मदत करतात पण काही काही लोकं अशी असतात की आम्हाला आमच्या भावाला आमच्या मालाला भाव कमी देतात आणि त्यामध्ये नुक्स काढतात की तुमचा माल खराब आहे आणि हा चांगल्या भावात जाणार नाही तर दहा हजाराचा भाव आमचा नऊ हजारावर आणून आमचं शोषण करतात